हॅलो हां सर पीठ आहे का सर तुमच्याकडे पीठ आणि मुंगाची डाळ सर नाही पीठ आणि मुंग दोन्ही पाहिजे होते सर पीठ कोणकोणते सर हो का बरं सर हां काय किंमत आहे सर त्याची लोकवनची का कंट्रोलच्या ग गव्हाची

शर्बती का पोळी पोळी चांगले पोळी चांगले येते ना सर पोळी चांगले येते का होव का मिक्समधे नाय आ काय सर आजकाल काय करून राहिले दुकानदार आपले पीठ उरते का नाही हे पीठ ते पीठ ते पीठ असं करतात आणि मग मिक्स करून मग विकतातअसं नाही झालं पाहिजे हाय का नाय नाही तुमच्या दुका तुम हां तुमच्या दुकानाचं नावपण वाचलेलंच आहे त्याचं म्हटलं बुवा चला घेऊन जाऊ चांगले पीठ भेटत आहे म्हणून आहे की नाही हां मुंग मुंगाचा काय भाव असेल मुंगाचा याचा मुंग महाग आहे का साल्टाची का बिगर साल्टाची सर हो का आणि गावरान मुंग आहे ना का देशावरी नाही तर देश देशावरी नाही पाहिजे बरं सर प्युअर माल भेटेल का बरं सर आपल्याला कमीतकमी पाच किलो मुंग पाहिजेत हां आणि ते साल्टावाली पाहिजे तर आपल्याले कोरोडे करणं आहे ना बाप्पा बायको म्हणते कोरोडे करायसाठी ते बिगर साल्टाची डाळ आणा हां हां क हां कोरोडे बनतात ना आपल्याकडे प्रसिद्ध आहेत ना कोरोडे हां त्या मग ते बिगर साल्टाची कोरोड्याची आणा म्हणे आणि एक साल्टाची आणा कोरोडे लागतात ना आता उन्हाळा लागला तर बायाले तेच काम आहे बरं बरं येतो ना मग आणि ते गहू पण पाहजा गहू कमीतकमी दोन तीन थैल्या पाहिजे आहेत सर आहे की नाही बरं बरं चालन मग आ गव्हाचं हो चालन चालन येतो सर मग दुकाना हो हा ठीक आहे नंबर हे शेव करून घ्या